आमच्याकडे नजीकच्या परिसरामध्ये वर्ध्यामध्ये खादी ग्राम भंडार आहे जिथे वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत बनवल्या जातात आणि त्यांची आम्ही खरेदी देखील करतो एक तर आहे कापड जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बनवले जातात हातानी आणि त्याच्या वरती काही पेंटिंग पण केली जाते तर ते खरेदी करायला आम्हाला आवडते आणि ते नेहमी आम्ही खरेदी करतो आणि काही वस्तू ज्या आहेत त्या देखील हाताने बनवलेल्या असतात ज्या आपल्या घरात कामामध्ये येतात तर त्या वस्तू देखील आम्ही खरेदी करतो आहे त्यामधून आणि अशा हस्तकलेची आणि कलेची आम्हाला खूप जास्त आवड आहे त्यामुळे असे साहित्य गोळा करून ठेवणं ते मला खूप आवडते वेगळे वेगळे पेंटीग्स ज्या आहेत त्या जमा करून ठेवायला आवडतात आणि या विषयी मला माहिती गोळा करायला खूप आवडते आहे